आठ दिवस आधी मी नोव्हा कंपनीचं स्ट्रेटनर ऑनलाइन ऑर्डर केलं होतं स्ट्रेटनर नवीन नवीन तर त्यानं खूपच चांगलं माझे केस वगैरे झाले स्ट्रेट वगैरे होत होते त्याच्या त्याच्यामध्ये मला जेलसुद्धा मिळालेलं होतं केसांना लावायला आणि बऱ्याच ठिकाणी मी असं जात होती तर स्ट्रेटनरचा उपयोग करत होती माझे केस पण बरेच शायनिंग वगैरे करत होते पण काही दिवसानंतर माझे केसं मला थोडेशे डॅमेज वाटले आणि म्हणजे असे कडक झाल्यासारखे वाटत होते त्यामुडे मग मी ते स्ट्रेटनेर जास्त वापरलंच नाही पण एक दिवस मला अचानक म्हणजे अर्जेंटमध्ये एका लग्नामध्ये जायचं होतं म्हणजे रात्री फंक्शनमध्ये जायचं होतं मला तर मी मला स केसं स्ट्रेट करायचे होते तर मी प्लगमध्ये ती पिन घातली स्ट्रेटनरची आणि माझं स्ट्रेटनरच जळालं पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये सर्किटचं शॉर्टसकिट झाला बरं झालं मला त्याच्यामुडे काही नुकसान झालं नाही त्यामुळे मला हे प्रॉडक्ट अजिबातच आवडलेलं नाही आहे